कोणत्या कोणत्या हेच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे होतं बी कॉम फस्ट ईयरला बरं ते ट्वेल्थ बारावी कुठून पास केली तुम्ही अच्छा आणि म्हणजे बी कॉम कोणतेकोणते विषय पाहिजे तुम्हाला बी कॉममध्ये बरं आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये येता तुम्ही एफ बी सीमध्ये येता तर पूर्ण डॉकुमेंट्स आणलेले आहेत का याच्या आधी स्कॉलरशिप वगैरे घेतली होती तुम्ही आणि तुम्हाला बारावीला किती टक्के मार्क आहेत तर तुम्हाला एफ म्हणजे कॅटीगिरीमध्ये ॲडमिशन हवी की ओपनमध्ये तर तुम्ही ते फॉम भरून द्या दोनतीन दिवसामध्ये लिस्ट लागेल तर बघा मग आणि जर तुम्हाला असं ॲडमिशन हवी असेल तर तुम्हाला डोनेशन द्यावं लागेल कॉलेज चे सीट बाकी आहेत तर त्याच्यामध्ये जर ॲडमिशन हवं असेल तर त्याच्यासाठी डोनेशन द्यावं लागेल काही म्हणजे जास्त पैसे लागतील तुम्हाला ॲडमिश तरी आठदा हजार रुपये द्यावं लागतील तुम्हाला बरं आणि तुम्ही एकटेच आले आहेत का ॲडमिशनला ब कुणी सोबत नाही आहे एकटेच आलेला आहे आणि काय काय डॉकुमेंट्स घेऊन आला आहे तुम्ही

बरं आणखी स्कॉलर स्कॉलरशिप वगैरे मिळाली होती तुम्हाला बारावीला अच्छा तर इथे स्कॉलरशिप फॉम वगैरे पण भरावं लागेल तुम्हाला बरं तर तुम्ही असं करा की जे क्लार्क आहेत ना त्यांना माझं नाव सांगा आणि त्यांना भेट द्या ठीक आहे हो आणि जेवढे डॉकुमेंट्स आहेत तुमच्याकडे सगळे तुम्ही त्यांना द्या ठीक आहे मग जाऊन भेटून घ्या त्यांना ठीक आहे